निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते आहे कारण की निवडणूक ही आपल्या प्रगतीसाठी केली जाते आहे राजकीय पक्ष वेगवेगळी असतात ते आ त्यांची मते वेगवेगळी असतात प्रत्येक पक्ष जो आहे तो एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतो आपलं वर्चस्व साध्य करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे लोकांमध्ये मतभेद निर्माण होतात भरपूर अडचणी येतात काही ठिकाणी दंगे होतात ठराविक काही ठिकाणी जे आहे तरं लोकांमध्ये तुटाफाटी होते तर अशाप्रकारे ज्या समस्या येतात तर त्या समस्या आम्हाला खूप भेडसावतात निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नेत्यांना जिंकून आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जो गरीब आणि मध्यमवर्ग असतो त्या वर्गातील लोकांना लालच दिली जाते त्यांना पैसे दारुगोळा देऊन त्यांना बळजबरीने त्यांची मतं घेतली जातात आणि आपल्या पार्टीला जिंकून घेऊन येतात ती लोकं तर आम्हाला जी अपेक्षा असते निवडणुकीच्या माध्यमातून चांगलं भविष्य मिळण्यासाठी तर ते आम्हाला काहीवेळेला ते निराश झाल्यासारखं वाटते आहे आणि आम्हाला ह्या अडचणी ज्या आहेत दर पाच ते सहा वर्षांनी आम्हाला या अडचणींना समस्यांना सामोरे जावं लागते आहे